मी मराठीचा अभ्यास जास्त नाही पण थोड्या प्रमाणात केला आहे म्हणजे मराठी व्याकरणचा अभ्यास मी जास्त नाही तर थोड्या प्रमाणात ह्या मराठी व्याकरणचा मी अभ्यास केला आहे त्यामध्ये वर्णविचार शब्दांच्या जाती नाम लिंग वचन विभक्ती सर्वनाम असे अनेक घटकांचे नाव त्यामध्ये दिसून आपल्याला येतं जसं शब्दांच्या जाती या शब्दांच्या जाती आपल्याला आठ आहे असं आपल्याला त्यामध्ये दिसून येते विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी अवयय केवलप्रयोगी अव्यय समास संधी काळ प्रयोग वाक्यप्रचार असे यामध्ये आपल्याला दिशून येतो काळाचे मुख्यत्वे चार प्रकार पडते साधा काळ अपूर्ण काळ पूर्ण काळ आणि रीतीकाळ त्यामध्ये वर्तमान भूत काळ आणि भविष्यकाळ हे आपल्याला काळाचे प्रकार त्यामध्ये दिसून येतात जसं एखांंदं वाक्य जर मी आंबा खात आहे तर हे आपण अपूर्णकाळाचं वाक्य आपण अशाप्रकारे आपण संबोधू शकतो अशाप्रकारे त्यामध्ये अनेक अजून प अनेक प्रकार त्यामध्ये आपल्याला दिसून येते जसे की अलंंकार वृत्त रस शब्दशक्ती विरामचिन्हे समानार्थी शब्द विरूद्धार्थी शब्द वाक्यप्रचार शब्दसमूह साहित्यविषयक माहिती म्हणी शुद्ध शब्द असे अनेक प्रकार त्यामध्ये आपल्याला दिसून पडतात सर्वनाम हा प्रकार पण दिसून पडतो सर्वनामाचे मुख्यत्वे वा नऊ असे प्रकार आहे कोण काय आपण स्वतः अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला शब्द दिसून येतात त्यापासून वाक्य तयार करू शकतो आपण अशाप्रकारे पूर्ण मराठी व्याकरणाचा मी थोडाफार अभ्यास केला आहे